अच्छा मी पर्यटनामध्ये सिंधुदुर्गला गेले होते तर सिंधुदुर्गमध्ये काय होतं की आम्ही मालवणला उतरलो मालवणवरून जहाजाने सिंधुदुर्गला पोचलो सिंधुदुर्गमध्ये मला सगळ्यात जास्त यासाठी आवडला तो किल्ला की त्या किल्ल्याच्या भोवताली पाणी आहे आणि मध्येमध्ये तो किल्ला आहे त्या किल्ल्याचं एवढं महत्त्व की त्या किल्ल्यामध्ये तीन विहिरी आहेत दही विहीर साखर विहीर आणि दूध विहीर आणि त्या एवढ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात असूनही त्या विहिरीचं पाणी खूप गोड आहे जे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याम त्याचबरोबर त्या सिंधुदुर्गला एकोणवीस गुप्त दरवाजे आहेत त्याच्यापैकी आपण माणसांनी फक्त दोनच शोध लावला म्हणजे शिवाजी महाराज किती ब्रिलियंट असेल की त्यांनी बा म्हणजे एकोणीस गुप्त दरवाजे अजूनही आहेत पण त्याच्यात दोनच याचा शोध लागू शकला आहे आणि सिंधुदुर्गसारखं म्हणजे हा किल्ला एवढा सुंदर किल्ला आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसते आपल्या म आपल्याला की ते किती प्रगल्भ विचार करू शकत होते एवढ्या कमी वयामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये मला तरी वाटते की पर्यटन स्थळापैकी सुंदुदुर सिंधुदुर्गला नक्की भेट द्यावी कारण त्याच्यामध्ये तिथे पाहण्यासारखं तर खूप आहे पण अभ्यासण्यासारखं सुद्धा भरपूर काही आहे